ग्रामीण भागामध्ये साधारणतः शैक्षणिक सोयीसुविधा कमी प्रमाणात असतात त्यामुळे आणि शेती घरी मुबलक प्रमाणात असल्यामुळे जास्त करून ओढी तरुणांची शेतीकडेच असते आणि शेतीतून उत्पन्न पण मोठ्या प्रमाणात निघते आणि आजच्या काळामध्ये नोकरी करायला गेलं तर दहा वीस हजार रुपये महिना मिळतो आणि त्यामुळे त्याच्यातून दुप्पट पैसा शेती व्यवसायातून येतो त्यामुळे तरुण पिढी जी आहे ती शेतीकडे जास्त जाण्याचं इच्छा असते त्यांची जगण्याचा मार्ग निवडतात त्या आणि शेतीतून उत्पन्न पण मोठ्या प्रमाणात घेतली जाते इतर वीस पंचवीस हजार रुपयामध्ये नोकरी करण्यापेक्षा या ठिकाणी घरच्या शेतीमध्ये स्वतः काम करून स्वतः स्वतंत्र जगून शेती करून उत्पादन आपण मिळवू शकतो आणि आपल्या इच्छेप्रमाणे उत्पन्न पाहिजे तेवढे मिळवू शकतो त्यामुळे तरुण पिढी शेतीक व्यवसायाकडे जास्त आकर्षित होत आहे